खेळ हा आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यामुळे आपल्या शरीरावर आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर हा एक खेळामुळे सकारात्मक परिणाम घडत असतो त्यामुळे शरीराची बांधणी अत्यंत चांगल्याप्रकारे होते शरीरामध्ये लवचिकता येते त्याचबरोबर वजन किंवा आपलं शरीर हे सफोल आणिक नीटनेटकं दिसते आणि आपल्या शरीरातील बाहेर पडणारा जो घामावाटे मळ त्यामुळे आपले रोगप्रतिकारशक्ती सुद्धा चांगली असू शकते त्यामुळे आपण एक निरोगी जीवन आणि निरोगी शरीर हे खेळापासून मिळू शकतो आणि त्याचा आपल्या जीवनावर चांगल्याप्रकारे परीणाम होतो आणि गुणवत्तासुद्धा आपली चांगली राहते यामुळे आपलं लॉंगलाईफ म्हणजे आपण जीवनशैली त्यामुळे चांगल्याप्रकारे जगू शकतो